त्याला पोहण्यासाठी एखाद्या तलाव नदी किंवा विहीर या कोणत्याही ठिकाणी घेऊन जाऊ तिथे गेल्यानंतर त्याच्या कमरेला रस्सी बांधायची कारण त्याला भीती वाटायला नको मग त्याला सोबत घेऊन थोडं पोहण्यास शिकव थोडं पाण्याची तपशील करून त्या पाण्यामध्ये त्याला सोबत घेऊन जाऊ कारण पाणी हे त्याच्या लायकीचं पाहायचं मग तिथे गेल्यावर त्याला थोडं हळूवार पोहण्यामध्ये शिकवायचं